आपल्या मुलांना मराठी भाषा शिकणं शिकवणं हे एक महत्त्वाची गोष्ट आहे कारण काय आपली ही मराठी भाषा हे महाराष्ट्रातील आणि आपली एकदम जुनी आणि आपल्या मरा मराठी माणसासाठी जोडलेली भाषा आहे आजकाल काय पूर्ण शाळा पण इंग्लिश मिडियम झाले आणि अर हिंदी मिडियम झाले आणि मराठी हळूहळू कमी होत चालली आहे कारण क याच्या कारण आपल्याला आपल्या मुलांना मराठी भाषा शिकवणं गरजेचे आहे कारण काय एका असं जर चालत राहिले तर आपली मराठी भाषा ही संपून जाईल आणि आपल्या मराठी भाषेचा काय राहणार नाही आपल्याला आपल्या मुलांना मराठी भाषा शिकणं अतिशय गरजेचं आहे आपण श तरी आपण आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये टाकतो म्हणून हळू हळू आपली मराठी भाषा संपत चाललेली आहे आणि आपल्या आपणच आपली मराठी भाषाला हे वाटचालीचं आणू शकतो आणि आपले जे काही पण डेली रूटीनचे कामं आहे आणि शाळा ते बसण्याचे ठिकाण जाण्याचं ठिकाण तिकडं आपल्याला मराठी भाषा बोलावी लागेल आणि आपल्या मुलाला पण शिकवावं लागेल